पूर्वी जेव्हा या संगणकाचा शोध लागला त्याच्या अगोदर सुद्धा एका नवीन जेव्हा जेव्हा आपण आपलं शिक्षण होतं आपल्या शिक्षणाचा जो निकाल लागायचा असतो निकाल लागतो तो आपण एखाद्या ते आपण कॉलेजमध्ये जाऊन जाऊन त्यानंतर आपण वाट पाहतो की कधी आमचा निकाल लागतो आणि कधी आम्ही रिझल्ट हातात घेऊन बघतो पण आम्हाला जेव्हा हे निकाल बघण्यासाठी आम्ही तर पहिले पूर्वी निकाल बघण्या सगळे तर आम्ही पूर्वी म्हणजे खूप लोक लांबून लांबून प्रवास करून जायचे मुलींच्या कॉलेजमध्ये की निकालामध्ये काय दाखवलं आहे कारण काय असं आधुनिक तंत्रज्ञान तेव्हा उपलब्ध नव्हतं मग त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान तेव्हा उपलब्ध नव्हतं की एखाद्या म्हणजे एक व्यक्ती घरी बसूनच आपल्या कम्प्युटरवर किंवा संगणक म्हणजेच कम आपल्या संगणकावर सुद्धा पाहू शकतो कारण काय असं तर आणि हा संगणक तंत्रज्ञानाचाच भाग होतो एक त्याचाच प्रकार आहे तर मग लोकांना लांबून लांबून प्रवास करून जे आपलं शिक्षण पूर्ण करून गावी जातात किंवा किंवा दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होतात किंवा किंवा कुठं तरी नवीन शिक्षणासाठी प्रवेश घेतात पण त्यांना आपल्या निकालाची वाट पाहावी लागते आणि मग तो निकाल घेण्यासाठी मग तो दा निकालाचा दाखला घेण्यासाठी आपलं कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जावे लागते का कारण तेव्हा ह्या आधुनिक तंत्रज्ञानांची उपलब्धता नव्हती सोयी नव्हती पण आता त्यासाठी एक त्यासाठी ह्या तंत्रज्ञानावरती आम्ही अवलंबून आहोत की एखादे असं जर सुरु झाले तर आम्ही घरी बसून सुद्धा संगणकावर निकाल पाहू शकतो संगणकावर एकामेकांसोबत एकामेकाशी कॉन्टॅक करू शकतो किंवा शिक्षकांस शिक् किंवा शिक्षकांच शिक् इव्हन शिक्षकांसोबत सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो कारण एक कारण हे सगळं इंटरनेटद्वारे होणार इंटरनेटद्वारे होणार आणि इंटरनेटमुळेच इंटरनेटमुळेच इंटरनेटमुळेच तंत्रज्ञानाची माहिती माहिती पडते आणि आणि तंत्रज्ञान हे मानवनिर्मितीक वस्तूंच्या गरजा पूर्ण करते तंत्रज्ञान सुद्धा मानवनिर्मितीतच आहे हे एक मानवनिर्मितीतच वस्तू आहे आणि हा वस्तूमुळेच ह्या वस्तूमुळेच की एक व्यक्ती आपल्या एक व्यक्ती एखादा व्यक्ती घरी बसून सुद्धा एक निकाल पाहू शकतो घरी बसून सुद्धा लागलेला रिझल्ट पाहू शकतो आणि म्हणजेच संगणकाद्वारे पाहू शकतो तेव्हा कुठेही लांब प्रवास करून जाण्याचे अपेक्षेने योग्यता वाटत नाही कारण कारण काही काही जणांना किंवा प्रत्येकालाच ते शक्य नसतं की परीक्षा संपल्या नंतर म्हणजे एखादा रिझल्ट घेण्यासाठी आपण परत त्या ठिकाणी जाऊन तर मग जर ये तर ये तंत्रज्ञान जर उपलब्ध झाले जर ह्याची सोय झाली तर मग मग ह्याच्यासाठी ह्यावरती सर्व अवलंबून असता असतात का कारण घरी बसल्या बसल्या सुद्धा घरी बसल्या बसल्या सुद्धा आपण रिझल्ट पाहू शकतो आपल्या विद्यार्थिनीचा निकाल पाहू शकतो असं मला वाटतं